हो मला एकदा लग्नाच्या एक कोणाच्या तरी लग्नाची वेडिंग होती तर त्या वेळेस मग मला त्यांनी त्यांचा डान्स करत्या वेळेस कोणताही एक जो त्यांचा प्रसंग होता एक मेमरी तर त्याची मला चित्र काढायसाठी त्यांनी बोलवलं होतं तर ते थोडंसं म्हणजे जास्त नाही पण जरासं अवघड होतं कारण की त्यांचा डान्स करत्या वेळेस मी एक चित्र माझ्या मनात घेतलं होतं आणि तेस चितारलं पण जसं जसं म्हणजे ते आता डान्स थोडी बंद करणार होते तर थोडंसं अवघड गेलं पहिले मला सगळं आठवण वगैरे करायला बरोबरपणे सगळं ते स्टेप्स वगैरे यायला तर मी याचं ही एक सोल्यूशन काढला की जेव्हा ते डान्स करत होते तर त्यांच्या एका प्रसंगाचा मी फोटोस काढून घेतला ज्यामुळे म्हणजे मला कठीण न जावं तर मग अशा प्रकारे मी ते चित्र काढलं आणि मग ते चित्र खूप जास्त म्हणजे सर्वांनाच आवडलं तर त्यामुळे मलाही आनंद झाला